मी काही दिवसांआधी सिस्काचा इअरफोन घेतलेला सिस्काच्या इअरफोनची क्वालिटी खूप चांगली आलेली आहे साऊंड क्वालिटी खूप चांगली आहे समोरच्याला आपला आवाज ऐकायला जातो क्लिअरली आणि समोरच्याचाही आवाज आपल्याला क्लिअरली ऐकायला येतो आणि याच्या ज्या बटन्स दिलेल्या आहेत इअरफोनच्या त्या बटन पण कमीजास्त करायच्या खूप चांगल्या आहेत आवाज आपल्याला कधीही वाढवता येतो आणि कधीही कमी करता येतो याची वायरिंग जी आहे वायरिंग खूप चांगली आहे त्यानंतर याचे जे बड्स आहेत कानात टाकायचे ते बड पण खूप चांगले आहेत सॉफ्ट आहेत त्यामुळे कानाला कोणताही त्रास होत नाही याच्यामुळे आणि आत्तापर्यंतच्या प्रोडक्टपैकी सिस्काच्या इअरफोनची क्वालिटी खूप चांगली आलेली आहे त्यामुळे मी या प्रोडक्टमुळे खूप हॅप्पी आहे